हो पावसाळ्यात आजार वाढतात पावसाळ्यामध्ये कॉलर झाला तर आम्ही काय करतो घरी पाणी उकळून पितो हिवाळ्यात सर्दी झाली तर घरचा काढा जसं तुळशी आलं गवतीचहा किंवा कोरफड कोरफड जेल वापरून त्यावर उपाय करतो आणि ताप आला तर जास्त ताप आला तर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेऊन ते कमी करण्याचा प्रयत्न करतो हे सगळं करू नाही जर ते त्याच्यावर फरक नाही पडला तर शेवटी डॉक्टराकडे जातो